मराठी भाषेमध्ये लहान बाल साहित्य हे अतिशय समृद्ध आहे मोठ्यामोठ्या लेखकांनी खूप छान मुलांसाठी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यापैकी चंपक चांदोबा ईसापनिती बिरबलाच्या गोष्टी न नंतर विक्रम आणि वेताळ अशा खूप गोष्टींची पुस्तकं आहेत ज्यातून लहान मुलांना भरपूर भरपूर माहिती मिळते आणि ज्ञान मिळते बस